मी बऱ्याच भयकथा वाचल्या आहेत म्हणजे मला आवडतं पुस्तकं वाचायला तर मी भयकथा रहस्यकथा भय गूढकथा सगळ्या प्रकारच्या कथा वाचल्या आहेत आणि दरवर्षी एक दिवाळी अंक येतो धनंजय नावाचा त्याच्यामध्ये भयकथा आणि भय गूढकथा असतात म्हणून मी तो विकत घेते आणि त्याच्यामधल्या भयकथा मला मागच्या वर्षीपर्यंतच्या आवडत होत्या पण ह्यावर्षी त्याची हळूहळू क्षमता कमी होते आहे असं मला वाटतं आहे पण मी अजून एक पुस्तक वाचलेलं तेव्हा त्याचं नाव होतं पुणे मर्डर क्रोनिकल्स त्याच्यामध्ये त्यास एक सि सिरियल किलरची गोष्ट असते त्याच्यामध्ये की एक मा एक माणूस असतो त्याला रात्री सकाळ तो रात्री एका पार्टीमधनं बाहेर पडतो आणि त्याला दुसऱ्या दिवशी त्याची डेड बॉडी सापडते आणि त्याच्या चेहऱ्यावरती जोकर्स जोकरचा चेहरा रेखाटलेला असतो त्यामुळे पोलिसांना त्याच्यामध्ये संशय येतो की हा नक्की सिरियल किलरचाच प्रकार आहे आणि मग तो बरेच दिवस त्याचं स् त्याचा शोध घेतात त्यांना हळूहळू ए प्रत्येक काही दिवसाच्या अंतरावरती एक एक डेड बॉडी सापडायला लागते ती आणि ती त्यांना एक कनेक्शन सापडतं की ही लोकं अशी आहेत की दुसऱ्या लोकांना त्यांनी त्रास दिलेला आहे कोणीतरी आणि त्यांना असं वाटतं की सिरियल किलर चांगलं काम करतो आहे पण त्याची काम करण्याची पद्धत चुकीची असते मग तो मग पोलिस काय करतात की ते शोधण्यासाठी त्यांना बरेच बऱ्याच काम करावं लागतं आणि त्यांना एक शेवटी त्यांना क्लू सापडतो की तर त्यां एक डॉक्टर असते जिच्या मुलीबरोबर वाईट प्रकार कामाच्या ठिकाणी घडलेला असतो म्हणून ती रिवेंज रिवेंज घेण्यासाठी की ते काम च् करते आणि तिचा जावई असतो तो तिला त्यामध्ये मदत करत असतो फाऊंटन पेनने चेहऱ्यावरती हास्य कोरण्याचं काम करतात ते त्याच अशा प्रकारचं एक सिरियल किलिंगचं काम असतं ते एक पुस्तक मला आवडलं आणि धनंजयमधले मी बऱ्याच गोष्टी वाचल्या आहेत ज्या भयकथा आहेत आणि भयकथा मला आवडतात कारण त्याच्यामध्ये जो सिरियल कि किंवा सिरियल किलिंगचा जो मोटीव असतो किलरचा त्याच्यामध्ये ह्युमन सायकॉलॉजी म्हणजे माणसाची विचार करण्याची क्षमता असते ती खूप मला फॅसिनेट करते इंट्रेस्टिंग असते तर काही मला काही वेळा मला वाट असं आवडतं वाचायला की नंतर मी हे पण बघितलं त्याच्याबद्दल सिरियल्स किंवा डॉक्युमेंट्रीज त्याचा एक मी बघितली होती की बुरारी केसची त्याच्यामध्ये एकाच घरातल्या एका कुटुंबामधल्या तेरा जणांनी एकाचवेळी स् स् आत्महत्त्या केलेली आणि त्याचं कारण अजूनही सिद्ध झालं नाही पण त्याच्यानंतर हल्लीच त्याच्यावर अजून एक वेब सिरीज आली होती ॲ आखरी सच नावाची ती मी बघितली की त्याच्यामध्ये तो ज्या त्याच्या घरातल्या जो जो मेन च्या घरातला जो माणूस होता त्या त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मोठ्या मुलाला असं वाटत होतं की तर तो परत येत यायला पाहिजे आणि त्या तर त्यासाठी तो एक रिच्युअल म्हणतात किंवा एक एक कुठचं तरी काम असतं ते केल्यावरती तो माणूस परत येईल त्याचा आत्मा परत येईल आणि त्यांना मदत करेल असं त्याला वाटत होतं तर त्याने काय त्याने काय केलं की सगळ्या घराला घरातल्या सगळ्या माणसांना असं पटवून दिलं की मग मी काही त्या माझ्या अंगात तो माणूस येतो आणि त्याचे विचार मी र मी तुम्हाला सांगतो आहे माझ्यातर्फे आणि मग ते त्यांना एकत्र आल्यावर तुम्ही त्याचं ऐकू शकता आणि ते आपल्याला परत येतील इथे आणि आपल्याला मदत करतील आणि ते जेव्हापासनं माझ्या अंगात यायला लागले तेव्हापासून चांगल्या गोष्टी घडत आहेत आपल्याबरोबर आणि आपण जर हे आत्महत्या क् केली तर आपण मरणार नाही पण ते परत येतील म्हणून मग त्यांनी एकाच वेळी सगळ्यांनी चेहऱ्या डोळ्यावरती पट्टी बांधून हात पाय बांधून ते आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण त्या माण ज्या माणसानी ज्या मोठ्या मुलाने त्यांना हे करण्याला प्रवृत्त केलं त्या माणसाची मेंटल हेल्थ म्हणजे विचार करण्याची क्षमताच व चुकीची होती हे नंतर सिद्ध झालं आणि त्या केसने सग् तिथल्या पूर्ण भागाला आता म्हणजे लोकं आता म्हणतात की ते हॉंटेड जागा झाली आहे कारण असं काहीतरी घडल्यावर म्हणतातच लोकं सी आणि इथे इथेसुद्धा अशा प्रकारची खूप जागा आहेत त्या आमा आणि मला आवडतं हा एक्स्पिरीयन्स घ्यायला मी रा रात्री असंच बाहेर फिरायला वगैरे एम आय डी सीमध्येसुद्धा अशा जागा आहेत ती स्मशानभूमीच्या बाजूला समोर देऊळ आहे आणि त्याच्या बाजूलाच शाळा पण आहे त्या आणि ती शाळा बिल बॅरिस्टर नाथ पै नावाची शाळा आहे ती हॉंटेड आहे असं म्हणतात लोकं मला अजून काय असं वाटलं नाही हॉंटेड आहे पण मी तर स्मशानाच्या बाजूच्या रस्त्याने आत जाऊन फिरून वगैरे आले मला काय अजून दिसलं नाही तसं पण म्हणतात लोकं की आहे हॉंटे इथे एक बीच पण आहे कोंडूरा बीच आहे ना तिथं म्हणतात की तो हॉंटेड आहे रात्रीचं तिथं जायचं नसतं तिथे आत्महत्त्या वगैरे करतात लोकं आणि माझं एक मित्र आहे त्याने मला सांगितलं होतं की तिथे ते जेव्हा तिथे फिरायला गेले होते तिथे एक बंगला आहे तिथे त्यांनी स्टे केला होता आणि तिथे तो एक काय म्हणतात तो हिडन बीच आहे तिथे लोकं जास्ती जात नाही आहेत आणि इ इथे एकतर सिंधुदुर्गामध्ये सगळे बीचेस आहेत आजूबाजूला त्यामुळे लोकांनी सगळ्या इथे टुरिस्ट प्लेस झाले आहेत लोकं सारखी फिरायला येतात पण तो काही बीच असे आहेत ना जे डेंजरस आहेत त्यामुळे तिथे लोकं जाणं टाळतात तिथे फिरायला बघत नाही आहेत लोकं आणि तिथे त्यामुळेच जी अशी धाडसी लोकं असतात ना त्यांना तिथे जायला आवडतं तर मला तिथे जायचं आहे बघायला की नक्की काय आहे तिथे त्याने मला सांगितलं होतं की ते चार पाच जणं होते आणि त्यांच्यापैकी एक जण रात्री तो सगळे जणं ते बीचवर होते आणि एकटाच तो आज घरामध्ये आला आणि त्याने रूम लॉक केली आणि त्याला सारखं वाटत होतं की बाहेरून कोणीतरी दरवाजा वाजवतं आहे त्याने दा त्याने सांगितलं त्याला वाटलं की मित्र आहेत त्याचे म्हणून तो बोलला की मी येतो लगेच बाहेर त्याने दार उघडून बघितलं तर बाहेर कोणीच नव्हतं आणि नंतर त्याला ताप आला आणि नंतर तो घाबरला त्याला वाटलं की कोणीतरी आहे म्हणून त्याला त्यानी शेवटी मग त्यांनी रात्री झोपताना त्याला दोन जणांच्या मध्ये झोपवलं त्याने घाबरून पूर्ण ताप काढला पण असं दर वेळेस होतं असं नाही पण काय माहीत आपल्याला माहिती नाही खरं काय आहे खोटं काय आहे काही वेळा खरं असेलसुद्धा आपण बघितलं नाही आजपर्यंत काय मी माझी आजी सांगते की जेव्हा ती आमचं जे जुनं घर होतं ना तिथे असं रा तिथे खूप काळोख असायचा तेव्हा लाईट नव्हती आणि एकच खांब होता लाईटचा जो रस्त्याच्या मधोमध होता आणि तिथे ती जेव्हा रात्री बाहेर आली आणि स् घरात बाकी सगळ्यांना ताप आला होता आणि ती एकटीच बा एकटीच होती आणि ती बाहेर आली बघण्यासाठी बाहेर येऊन बघितलं तर तिथे तिला ते एक एक माणूस उभा दिसला त्याला म्हणतात रखवालदार आहे असं म्हणतात त्याला त्याच्या हातामध्ये घुंगरू असणारी काठी होती आणि धोतर वगैरे ती घाबरली नंतर तिलाही ताप आला तर नंतर तिच्या सासूने तिला सांगितलं की तो म्हणजे तो इथे रखवालदारी करतो तो काही करणार नाही तुम्हाला माझे आजोबा पण मला असं काहीतरी सांगतात की ते जेव्हा लहान होते तेव्हा इथे इथे एक सोनावड्याला जायचे तेव्हा गाड्या नव्हत्याच ते चालत जायचे सोनावड्याला तर वाटेमध्ये एक मंदिर आहे सूर्याच्या घोड्या सूर्याच्या रथाच्या घोड्याचं त्या मन मंदिरा तिथे ते पोचले आणि त्यांना चकवा लागला त्यांना रस्ताच सापडेना जाण्यासाठी ते फिरं फिर एकाच ठिकाणी परत फिरत फिरत होते आणि काळोख आणि ते लहान होते आणि त्यांची आई होती तर त्यांनी सांगितले की अचानक आम्हाला एक माणूस भेटला त्याने सांगितलं मी तुम्हाला घरापर्यंत सोडतो आणि त्यांना त्याने घरापर्यंत नेऊन सोडलं आणि त्यांनी जेव्हा बघितलं तर तो माणूस गायब झाला होता तर तेव्हा घरी गेल्यावर त्याच्या मामाने त्याना सांगितलं की ते सूर्यदेवाचं जे मंदिर आहे ना तिथे तो माणूस तिथे रखवाली करतो माणूस नाही आहे तर तो घोडा आहे तो तुम्हाला मदत करण्यासाठी आला होता कारण तुम्हाला चकवा लागला होता चकवा लागण्याची गोष्ट इथे खूप होते आपल्या सिंधुदुर्गामध्ये कोकणामध्ये तर हे खूप आहे आणि कोकणामध्ये हे खूप म्हणतात की हे पाळतो काय तुम्हाला हे उतराव उतारा केला आहे वगैरे कोणीतरी लिंबू मारल्यांनी असं म्हणतात ते लिंबू मारणं वगैरे हे काय मला वाटत नाही बस अंधश्रद्धा पसरवलेली आहे सिंधुदुर्गबद्दल इकडे खूप मी तर अजूनपर्यंत काय बघितलं नाही पण मी आणि माझ्या मैत्रिणी आम्ही इथे एक बीच आहे मुबाळ बीच आम्हाला वाटलं होतं की तो बीच आहे पण आम्ही तिथे पोचल्यावरच आम्ही तिथे बीच नाही आहे ते पूर्ण तटबंदी करून बंद करून टाकलं आहे आम्ही तिथे गे आम्ही तिघीच होतो कोणी नव्हतं आणि तिथे एक ब्राह्मणाचं मंदिर आहे छोटं आणि वरती जाण्यासाठी एक रस्ता आहे आणि एक जंगल जंगल आहे असं वाटत होतं पण त्या पायऱ्या होत्या आम्हाला वाटलं की तिथे आतमध्ये गे जाऊन बघायचं काय आहे ते बघून येऊ या आपण पण आम्ही अन् तिथे बीचवर आम्ही म्हटलं आम्ही आम्ही त्या भिंतीवरून चढून बीचवर खाली उतरलो तर पाण्यामध्ये ते असं काला जादू करतात ना ते उतारा केलेलं होतं ते त्यांनी टाकलेलं होतं म्हणून तर म्हटलं जाऊ दे पाण्यात जाण्यात काय अर्थ नाही म्हणून मग आम्ही परत वरती आलो तिथून आणि तिथ तिथून आम्ही त्या पायरीवर पाय ठेवणार इतक्यात माझ्या मैत्रिणीच्या गळ्यातलं लॉकेट आणि माझ्या हातातलं ब्रेसलेट एकाच वेळी तुटलं म्हणून आम्ही म्हटलं नको जायला वरती ठीक आहे इथे काहीतरी असू शकतं आपल्याला माहिती नाही काय आहे की नाही म्हणून आम्ही परत आलो आत्ता असं बऱ्याचदा एक होतं आम्ही आता ठरवलं की आमची आता कॉलेजचं हे जाणार असते आय व्ही दरवर्षी असते व्हिजिट असते इंडस्ट्रियल तिथे आम्ही जाणार आहोत आणि तिथे आता ठरवलं आहे की रात्री सगळ्यांना घाबरवायचं तो एक एक असतं की प्रॅन्क करायचं पण एक आहे असं की मी आपला आरसा असतो ना तिथे मेणबत्ती घेऊन उभं राहायचं आणि असं बोलायचं ब्लडी मेरी तीन वेळा असं बोललं की आरशात पाठी कोणीतरी येतं मी करून बघितलं आहे पण नाही झालं काही खरं तर तर असं मला आवडतं हे एक्स्पिरीयन्स वगैरे पण मला आई सांगते असं काही करू नको खरं काही असेल तर तुझ्या डो डोक्यावर बसेल येऊन पण मला मी तर काही ऐकलं नाही आजपर्यंत मी काहीतरी करत असते उगाच नको ते पण ठीक आहे मला आवडतं म्हणून मी करते पण असा काय एक्स्पिरीयन्स आला तर मी नक्की थांबवणारच असं मला काय करायचंच नाही आहे